आमच्या अकोला आमच्या अकोल्यात आसपासच्या सगळं ठिकाणीमध्ये चांगलं ठिकाण आहे चिखलदराच्या आणि आम्ही सर्वात मोठं टोळींच्या टोळी जात आहे तिकडं पावसाळ्यात काऊन की पावसाळात सर्व मोठं नैसर्गित दृष्टी पाहण्याकडे तेव्हा मजा घेण्याकडे लोग दूरदूर दरास्त आणि दूरदूरकडून येतात चिखलदरामध्ये आणि खूप आनंद घेतात काऊन च्या काऊन की चिखलदरामध्ये सर्वात मोठं पर्यटकांच्या भेट होतात आणि स ते पावसाळातच होतात काऊन काऊन के पावसाळात त्या तिच्या चिखलदराच्या दृष्टीकोन अलगीच होतात मस्त पाऊस गिरतात लोक त्या झरन्यात न्हातात आणि फोटोज् वोटोज् काढतात आणि खूप आनंद घेतात त्या त्याच्या चिखलदराच्या चार पॉइंट खूप चार ठिकाणी खूप मस्त आहे पहिल्या ठिकाणी आहे निरामल पॉइंट ते नीरा फॉल मॉइंटमधून लोक जातेत आणि फोटोज् काढतेत पिकनिक करतेत आणि त्या निरामल पॉइंटचे समोरच्या दृष्टी एवढा चांगला आहे एवढं नैसर्गित आहे की मी तुम्हाला काय सांगू एकदम मोठेमोठे पहाड आसमानबद्दल हिरवी हिरवी घास आणि पहाडच्या बिचोबीचचे झरना झरते तेच झरन्यातनी निचत लोक न्हातात आणि खूप आनंद घेत्यात आणि दुसरा पॉइंट आहे सफारी सफारी जंगल सफारी जंगलमध्ये तर लोक जातात आणि पुरा जंगलच्या लुफ्त घेतात काऊन की त्या जंगलात शेर आहे गिधाड आहे चिते आहे अलगअलग पशुपक्ष्यांचे आवाज येतात आणि सर्वात मोठा गोष्ट हा आहे की त्या जंगलात तुम्ही जातात जातात जातात आणि अचानक तुमच्यासमोर शेर येतात तुम्ही त्यांच्या फोटो निघते त्यांच्या दूर एकदम उभं राहून त्यांच्या पुरं दृष्टी पाहून पाहून येते आणि तो नैसर्गित एवढं छान आहे की मी तुम्हाला काय सांगू आणि दुसरं आहे तिसरा पॉइंट आहे त्याच्या होल पीक पॉइंट तो पॉइंटच्या मी तुम्हाला सांगू शकत नाही तो एवढा मोठा पॉइंट आहे आणि तो पुरा पॉइंट आहे लव्हर्ससाठी त्या पॉइंटवर एवढे कपल्स येते एवढा आनंद घेते की मी तुम्हाला काय सांगू त्या पॉइंटवर कपल्स येतेत बसते फोटोज् सोटोज् काढते खाऊन पाऊन घेतात आणि दोन तीन खूप मिठी मिठी गोडगोड करतेत आणि खूप असं काहीतरी त्याच्या सुरुच राहते बिग प काही पण ते झरन्यात जाते झरन्यात दोनं सगळं मिळून न्हातात